हॅलो मॅडम बोलत आहेत का बारावी झाली आहे मला काही समजत नाही की आता बारावीनंतर काय करायला हवं तुम्ही मला सांगू शकता का की आता बारावीनंतर काय केलं पाहिजे आणि कोणतं कॉलेज बेस्ट असणार हे पण सांगा

मला मेडिकल फील्डमध्ये यायचं आहे आणि ठीक आहे ना आणखी काय काय करावं लागेल आंबेडकर कॉलेजमध्ये ठीक आहे ना तो कॉलेज कॉलेज आहे कुठे तो कॉलेज कोणत्या रोडवर आहे हो काय ठीक आहे ना आणि चार्जेस वगैरे किती लागणार मग हं तर मग ॲडमिशन करावं लागेल आधी मी बघणार तो कॉलेज कसं आहे काय आहे मग त्याच्यानंतर मग मी बघणार काय करायचं आहे आणखी अजून कोणते कॉलेजेस नाही आहेत का अच्छा ठीक आहे ना अच्छा तिथे ॲडमिशन ओपन्स आहेत का ठीक आहे ना मी कधी येऊ मग ठीक आहे बारा वाजेपर्यंत ठीक आहे ना आणखी काही लागणार नाही ना डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतील का ठीक आहे ना मग मी ते सर्व आनाय झेरॉक्स आणावं लागेल ना ठीक आहे ना कधीपासून ॲडमिशन ओपन झाली आहे ठीक आहे ना मग मी उद्या येते ठीक आहे ना तसं बेस्ट कॉलेजच आहे ना ठीक आहे मग मी उद्याला येते आणि मी विचारते पुन्हा तुम्ही उद्या रहाल ना तिथे हा ठीक आहे उद्या ठीक आहे धन्यवाद